आमच्या भागामध्ये नारळाची झाडं जास्त असल्यामुळे त्या नारळ शहाळं असे चिक्की नारळाची चिक्की त्यानंतर सफेद कांदे कडवे वाल चिंच असे ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या एरियामध्ये होणाऱ्या पर्यटकांमुळे विकले जातात हे बघून आजून लोकांनी ते जास्त प्रमाणामध्ये शेती करून ते वाढवले आहे नंतर आंबे आहेत जे पिकलेले आंबे पर्यटक घेतात नंतर कैऱ्या आहेत जी लोणच्यासाठी किंवा आपण भेळ बीळसाठी हे वापरू शकतो दसरबत आहे त्यासाठी आपण हे करतो वापरले जातात अशा या प्रकारचे एक प एकमेकांना बघून आणि अजून त थोडी वाढ हे करून ते व्यवसाय यशस्वी झाले आहे